मराठी भाषा ही संस्कृती आणि ऐश्वर्याने नटलेली भाषा आहे मराठी भाषेच्या काळ दोन हजार चारशे वर्षं जुनी भाषा आहे मराठी भाषेला अतिशय मोठं आणि प्रक प्रगल्भ असा इतिहास आहे मराठी भाषेत खूप मोठे मोठे ग्रंथ साहित्य साहित्यिक होऊन गेले आणि मराठी भाषा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात बोलली जाते महाराष्ट्र हा मराठी भाषेचा देश म्हणूनच ओळखला जातो महाराष्ट्रात मराठी भाषेत पण वेगवेगळ्या भाषा आहेत म्हणजे मराठीच्याच पोटजाती म्हणता येतील त्याला जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर आपण पुढेपुढे जाऊ त्या त्या ठिकाणची त्या त्या एरियातली भाषा ही बोलण्याची पद्धत वेगळी आहे त्यातल्या लोकांची संस्कृती मग भाषेनुसार संस्कृती त्यांचं खानपान राहाणी पाण मान हे सगळं वेगळं आहे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोळी भाषा कोळी भाषा ही खूप साधी आणि गोड वाटणारी अशी प्रेमळ भाषा आहे म्हणजे त्या भाषेतले लोकं शिवी देऊन जरी बोलले तरी ते गोड वाटतं कोळी भाषेवरून लगेच समजतं की हे कोळी लोकं आहेत त्यांचं उदरनिर्वाह हा मासे विकून मासे खाण्यात जास्त बनवण्यात पण हुशार त्यामुळे त्यांची ती एक संस्कृती कळून येते त्यांचं सण म्हणजे नारळी पूर्णिमा हा त्यांचं खूप स्पेशल सण असतो समुद्राचे आभार मानण्यासाठी ते नारळी पूर्णिमा हा सण साजरा करतात म्हणजे समुद्रातून त्यांना मासे मिळतात ते मासे विकून त्यांचा उदरनिर्वाह होत असतो म्हणजे ही एक संस्कृती आहे परत अगरी पण थोडाफार त्याचाच भाऊ बहीण आहे म्हणजे कुणबी लोकं कुणबी समाज आहे त्यांची भाषा कुणबी आहे कुणबी लोकांचं काम शेती करणं शेतकरी राजा म्हटलं की तो कुणबी मराठा मये मराठी भाषा अशी आहे की जी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांचं इतिहास आणि संस्कृती सांगून जाते आणि मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते त्याचं महत्त्व तर इतकं मोठं आहे की प्रत्येकाने ती वाचलीच पाहिजे त्याच्यातून आपल्याला आपलं पूर्ण संस्कृती उमगळून जाते म्हणजे उमगून जाते अजून मराठी भाषा ही देवनागरी मोडी लिपी मूळ भाषेतून आलेली आहे आर्य संस्कृतीसुद्धा म्हणतात त्याला मराठी भाषा महार भारतातील वेगवेगळ्या राज्यात म्हणजे गुजरात सुरत कर्नाटक ह्या ठिकाणी पण बोलली जाते थोड्या फार प्रमाणात गोव्यामध्ये जास्त प्रमाणात मराठी भाषा वापरली जाते कोकणी भाषा मराठीची पोटजात आहे तिथे ती पण खूप गोड आणि वेगळी संस्कृती असणारी भाषा आहे ऐकायला खूप सुरेख त्याला कोकणी भाषेतली गाणी ऐकायला खास करून खूप छान वाटतं खूप मोठा आणि रांगडा असा इतिहास आहे मराठी भाषेचा मराठी भाषा जितकी नाजूक तितकीच रांगडी तितकीच तजेलदार परखड प्रगल्भ आणि खूपच सुंदर आहे मी मराठी आहे मला मराठी भाषेचा खूप अभिमान आहे